हॅलो ऑटोवाले सुमित दादा मला म्हणजे आम्हाला अंबादेवीकडे जायचं इथून म्हणजे गजानन नगरामधून अंबादेवीकडे जायचं तर तुम्ही येसाल का बारा वाजेपर्यंत हो हो साडेबारा वाजेपर्यंत आले तरी चालान पण नक्की या हं कारण म्हणजे आम्हाला म्हणजे साडेबारा वाजेपर्यंतच टाईम आहे आम्हाला तातडीनी जायचं तर तुम्ही बारा साडेबारा वाजेपर्यंत पोहोचा आणि ते पेमेंटचं नंतर आपण बघू म्हणजे तुम्हाला किती द्यायचे आणि तुम्ही सांगा तुम्हाला किती घ्या म्हणजे किती द्यायचे तर मग मी तुम्हाला तितके देऊन टाकते किती सहाशे नाही नाही सहाशे नाही इथून गजानन नगरापासून तर त्या अंबादेवीपर्यंत आणि तिथून परत यायचे तुम्ही पूर्ण पाचशे घेऊन घेजा पाचशेमधे पूर्ण म्हणजे हे होऊन जाते न यायचे जायचे पूर्ण तुम्ही पाचशे सिलेक्ट करून घेते मी ओके

बर या मग तुम्ही बारा साडेबारा वाजेपर्यंत हो हो ठीक आहे गजानन नगरामध्ये या नं दादा हो ठीक आहे